बागेत फुलं भरलेली बघून खूप कष्ट घेऊन आपण ते झाड वाढवतो नंतर त्याला फुले येतात मग काही त्याला जर असं कीड जरी लागली झाडाला तरी वाईट वाटतं मग आपण औषध देतो म्हणजे औषध मारतो किंवा नैसर्गिक खत घालतो त्याला आणि मग त्याला ती फुले येतात ते बघून त्या फुलांचा रंग बघून इतकं मनाला छान प्रसन्न वाटतं की तां ते फूल म्हणजे आपलं जसं काही मुलंच आहे असं वाटतं आणि ते प रंगीत रंगीत वेगवेगळ्या रंगाचे फुलं निसर्गाची कमाल बघून तर आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण ती रंगीत एवढी वेगवेगळ्या कलरची फुलं बहरलेली छान रसरशीत फुलं जेव्हा देवाला वाहतो तेव्हा घरातही एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि खूपच सुंदर वाटतं ते रंग रंगीबेरंगी फुलं म्हणजे निसर्गाची किती मोठ्ठी कमाल आहे देवाची करणी आणि छानच वाटतं ते रंग नैसर्गिक असल्यामुळं जास्त छान वाटतात त्या रंगांपासून त्या फुलांपासून आपल्याला काही शरीराला अपाय होत नाही तर मग खूपच सुंदर वाटतं आणि ती फुलं डोक्यात घालायला वगैरेसुद्धा छान वाटतं जेव्हा ती आपण रंगीत वेगवेगळ्या कलरची फुलं अगदी कपड्यांना मॅचिंग घातली तरी मन प्रसन्न होऊन जातं बघणाऱ्याचं पण आणि आपलं पण त्यामुळे ती फुलं मला फारच आवडतात आणि खूप छान वाटतं